हॅलो मॅम हां बोला

हॅलो बोला ना मॅम

हॅलो हां बो ना मॅम हॅलो मी सोनाली कुलकर्णी बोलते आहे बोला ना मॅम हो मॅम हां तुम्ही हां हां बोला ना हो मॅम मी केला होता त्याच्यासाठी अप्लाय तर तुम्ही हां बोला ना हां ते ते माझ्या ए घरी आईला भजन वगैरे बघत होती म्हणताना तिला आव खूप आवड आहे गा गायनात आणि त्याच्यातून मला पण आवड निर्माण झाली आणि त्या म् प्रमाणे तिनं मला गायन क्लासेस वगैरे ज स त्याच्यात त्यामध्ये टाकलं तर तिथून मला संगीताची आवड निर्माण झाली हो मॅम मी एम ए मूजिक म्युझिक केलं होतं आणि त्यानंतर मी विविध पा म्हणजे विविध टीचर्सकडून शिक्षण घेतलं आहे याचं जसे एक आपले कुणाल इंगळे वगैरे सर आहे त्यांच्याकडे सग लहानपणी शिकण्यास गेले होते लहा वयाच्या पाच वर्षांपासूनच तिथं शिकले नंतर मग मुक्ता मोहल्ले मॅडम आहे त्यांच्याकडे भावगीत वगैरे शिकले हां द् जिथे जिथे आमच्या सोसायटीमध्ये विविध प्रोग्राम व्हायचे तर तिथे मी गायन करायचे आणि नंतर मग म् जशीजशी मोठी होत गेले तशी ते विविध कॉलेजमध्ये वगैरे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यात हे करायचे भाग घ्यायचे गायन हं हां एक वेळेस गेले होते मॅअम तिथे पार्टिसिपंट करायला पण नंतर मग ते मला क इ इतकं काही पटलं नाही त्यामुळे मी काही पूर्ण रिॲलिटी शो वगैरे काही केले नाही नंतर भावबीज शास्त्रीय संगीत आणि जे सायलेंट म्यूझिक वगैरे चालतं आहे मॅम गायक तर खूप आहे लता मंगेशकर आहे अरिजित सिंग आहे आणि म्हणजे जुनेही खूप सारे आहे आणि आता नवीनमध्ये अरिजित सिंग यांचं गाणं खूप आवडतं नवीन मध्ये का नवीनमधले असे काही गायक आहेत का त्यांचे संगीत खूप छान आहे आणि का म्हणजे आताच्या म्यूझिकमध्ये जास्त खूप आताच्या म्यूजिकमध्ये खूप जास्त असं म्हणजे आवाज सू सूदिंग म्यूझिक म्हणतो ना त्याला तर ते जास्त प्रॉपर वाटत नाही जसं अगोदरच्या म्यूझिकमध्ये जुन्या म्यूझिकमध्ये जुन्या गायनात आपल्याला आढळतं दोन्हीमधलं आहे मॅडम असं नाही की प् न् प्रत्येकच नवीन गाणं म्हणजे हे आहे म्हणून खराब आहे म्हणून हे पण चांगलेच आहे जुने नवीन दोन्हीही आवडतात हां म्हणू शकते मॅडम लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो ठीक आहे मॅम आं ठीक आहे मॅडम हं हं ठीक आहे मॅम थँक यू मॅम थँक